हॅलो हॉटेल रुचिराज किचन्स अँड फॅमिली रेस्टॉरंटला फोन लागला आहे का मी छत्रपती शिवाजी महाराज नगरमधून संदीप सडेकर बोलतो आहे काय म्हणालात नुसतं शिवाजीनगर बोललंत तरी चालतं आहे नाही हां आमच्या महाराजांच्या नावाचा उल्लेख एकेरी करायचा नाही अहो महाराज होते म्हणून तुम्ही आम्ही आज मोकळा श्वास तरी घेऊ शकतोय हे विसरू नका त्यामुळे महाराजांच्या नावाचा उल्लेख प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराज असा आदरानेच केला गेला पाहिजे हा मला माहिती आहे की तुम्ही परप्रांतातून येऊन इथे स्वतःचा व्यवसाय सुरू केलात पण आज आमच्या छत्रपतींच्याच महाराष्ट्रात राहून तुम्ही हे सगळं मिळवलं आहे ह्याचा विसर पडू देऊ नका जरा लाज बाळगा रे स्वतःच्या विचारांची आणि आता तरी सुधारा एनी वे मी तुम्हाला हे सांगायला फोन केला होता की तुमच्या डिलिव्हरी बॉयने आमच्या ऑर्डरचं आणलेलं सगळं जेवण पार्सल पॅकिंगच्या पिशव्यांमध्येच सांडवलं हे तुमच्या त्या माणसाला आम्ही तेव्हाच सांगितलं होतं तर तो मला पुढचंच सांगू लागला की हा माझा दोष नाही मी नीटच आणलं होतं पण किचन डिपार्टमेंटवाल्यांनी पॅकिंग नीट केलं नाही म्हणून हा दोष त्यांचा आहे तुम्ही मॅनेजमेंटशी बोला ते जाऊ दे मरू दे म्हणून सोडून द्यायचं म्हटलं तर यातले काही अन्नपदार्थ अक्षरशः नासले आहेत एवढंच नाही तर ते प्रचंड स्पायसी आहेत ऑर्डर देतानाच स्पायसी नको असं मी तुम्हाला सांगूनही हे असंच का दिलं आहे तुम्ही चिकन तंदुरीचं चिकन जराही शिजलं नाही सगळं कच्चंच्या कच्चं राहिलं आहे टेस्टही तेवढी चांगली नाही आहे क्वांटिटीसुद्धा कमी आहे आणि क्वालिटीचं तर आत्ताच सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे मग आता तुम्हीच मला सांगा की आमच्याकडे पैसे जास्त झाले होते म्हणून आ मी एवढी मोठी ऑर्डर तुमच्याकडे दिली होती का तुमचं मोठं नाव ऐकून मी जेवणासाठी तुमच्याकडे एवढी मोठी ऑर्डर दिली होती पण आम्हाला तर आता पुन्हा घरी जे जेवण बनवावं लागणार आहे आणि तुमच्या ऑर्डरसाठी उगीच एवढे पैसे घातले असं आता आम्हाला वाटू लागलं आहे ते काही नाही एक तर आम्हाला परत चांगलं जेवण बनवून आमची ऑर्डर आम्हाला व्यवस्थितरीत्या पूर्ण करून पुन्हा द्या किंवा माझे पैसे रिफंड करा सांगा मला काय करताय ते ठीक आहे रिफंड करताय चालेल रिफंड करा आणि तुमच्या मॅनेजमेंटसोबत बोलून त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून क्वांटिटी आणि क्वालिटी सुधारा आणि ग्राहकांना एक चांगली सेवा द्या नाही तर तुमचे ग्राहक तुमच्याकडे कधीच येणार नाहीत आणि नवे ग्राहकही येणार नाहीत आणि जरी आलेच तरी ते टिकणार नाहीत ठेवतो मी